बोला कोण बोलता हो का बरं बरं अहो आपल्याला कुठे जायचं होतं ना आपल्याजवळ बा दोन चार जमा झालेली आहेत परंतु ते कशाने न्यायचे का न्यायचे ते तर मला सांगशाल की नाही

अहो ती तर अहो अजूनही पाचजणं वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे फार म्हणजे एक पाच स्थळं कोणती पाच स्थळं हे सुचत नाही आहे ना

अहो त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हर व्यवस्थित पहा कारण कसं व्यसनी वगैरे किंवा रात्री लोकांना त्रास होईल

मग अशाप्रकारे तुम्ही व्यवस्थित बरोबर त्यांच्याशी बोलून घ्या काय भाडं पडेल काय नाही कशा पद्धतीनं जावं लागेल हा मग ते आपण जायचं का ट्रिप म्हणजे त्यांना जेवणाची सोय काय नाश्त्याची सोय काय त्यांना ते आपण डबे न्यायचे का कसं यायचं का काय प्रोव्हिजन आहे हे तुम्ही सांगा बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे